होय अलीकडच्या काळ शेतीची पद्धत ही बऱ्याच प्रमाणात बदललेली आहे असं मला वाटतं आपल्या पारंपारिक काळात म्हणजे पूर्वीच्या काळात शेतीची पद्धती खूप वेगळी होती आपण शेती करताना जर काही ख खतांचा वापर करायचो ती सगळी सेंद्रिय खतं होती जी कुठे केमिकलचाही वापर कोणत्याही केमिकलचा वापर केला नाही जायचा त्या खतांमध्ये आणि आत्ताच्या काळात काय होतं की आपण बाहेरून औषधं फवारतो वगैरे तर पूर्वीच्या ज्या पारंपारिक काळात आहे ना आपण पिकांवरती ही एकदम सेंद्रिय प्रकारे सर्व सगळ्याच गोष्टी आपण पारंपारिक पद्धतीने करायचो आणि त्याच्यामुळे आपले पिके व्यवस्थित व चांगले यायचे